मराठी भाषेत भरपूर बालसाहित्य आहे अनेक पुस्तक आहेत कथा कादंबऱ्या कविता बालसाहित्यावर आधारित आहेत अनेक जणांनी बाल साहित्या विषयी लिहिलेला आहे नारायणपंतनी पंचतंत्र नावाचं पुस्तक आणि त्याच्यातून पशू पक्षी ह्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं म्हणजे बाल मनाला आनंद होईल किंवा कविताच्या स्वरूपात काही गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पशुपक्ष्यांचं चित्रीकरण असेल आणि त्याच्यामुळे ते त्यांना पाहाताना बोलताना म्हणताना आनंद होतो असं बाल साहित्यही भरपूर मराठी साहित्यात आहे छोट्या छोट्या कविता आहेत त्याच्यातून मुलांना ते ऐकायला म्हणायला पण आनंद होतो असं भरपूर बालसाहित्य मराठी साहित्यात लिहिलेलं आहे अनेक पुस्तकं आहेत पंचतंत्र हे एक सांगितलं आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होईल आणि त्याच्यातून त्यांना आनंद मिळेल याचा प्रामुख्याने विचार केलेला आहे मुख्यत्वे प्राण्यांचा वापर करून जास्त बालसाहित्य तयार करण्यात आलेलं आहे कारण की विद्यार्थ्यांना लहान मुलांना म्हणजे बालकांना जे हे प्राणी आवडतात आणि ते त्यांना त्यांच्या माध्यमातून जेव्हा त्यांना हे समजून सांगितलं जातं त्यावेळेस त्यांना खूप आनंद होतो आणि त्यांचं लहान बालमन खूप उत्सुक असतं की ह्या गोष्टी ऐकण्यासाठी म्हणून मराठीमध्ये जे बालसाहित्य लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पशुपक्ष्यांचा मोठ्या प्रमाणावरती वापर केलेला आहे किंवा जंगलांचा असेल किंवा काल्पनिक गोष्टींचा वापर त्याच्यावरती केलेला आहे याच्यामुळे विद्यार्थ्याची किंवा बालमनाचा तर्कसंगत विचारशक्ती वाढते आणि त्यांच्या जे विचार करण्याची क्षमता आहे याला चालना मिळू शकते याच्यातून त्याचा त्यांना फायदा होईल आणि त्यांच्या बालमनाच्या विकास बालमनाचा वाढीस किंवा विकासासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो असं साहित्य मराठीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लिहिलेलं आहे तरी प्रत्येकाने आपल्या मुलांना बालसाहित्य हे उपलब्ध करून द्यावे